जुने मोबाईल टू जी किंवा थ्री जीवर चालायचे आणि आता फोन फाय जीवर चालतात जुन्या फोन्सचा एक एक हा फायदा होता की तो त्याची चार्जिंग जास्त काळ टिकायची पण आताच्या फोन चार्जिंग कमी टिकते पण फंक्शन्स आणि बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त वाढ झालेली आहे आणि जुन्या फोन जे टू जी आणि फोर जीवर चालायचे ते फोन डाटा तेव्हा महाग असताना मी तेव्हा टेलिनॉरचं कार्ड वापरायचो तेव्हा एक जी बी डाटा दोनशे रुपयात वगैरे भेटायचा पण तेव्हा टू जी आणि थ्री जी असल्यामुळे डाटा खूप कमी वापरायचा ते फोन आणि तो डाटाही महिनाभर चालायचा आता अनलिमिटेड पॅक येतात दीड जी बी पर डे भेटतं दोनशे रु दोनशे ते अडीचशे रुपयात मी आता सध्या एअरटेलचं कार्ड वापरतो आणि त्यात दोनशे अडीचशे रुपयात मला एक महिन्यासाठी दीड जी बी पर डे असा डाटा भेटतो आणि तोही संपतो कारण आताचं फोर जी आणि फायव जीचं डाटा कन्झम्शन वाढलं आहे ज्यामुळे हे आपल्याला दिसून येतं आहे